महाराष्ट्राला खाद्य संस्कृतीचा अतिशय समृद्ध वारसा लाभला आहे महाराष्ट्रातील लोकांच्या आहारात विविध गोड पदार्थांचा समावेश होतो यात उकडीचे मोदक विविध प्रकारचे लाडू चिक्की यांचा समावेश असतो या गोड पदार्थातील एक प्रमुख पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी ही महाराष्ट्राची एक वेगळी ओळख मानली जाते महाराष्ट्रात अनेक सण समारंभ परंपरेनुसार साजरे केले जातात या सण समारंभांमध्ये पुरणपोळीला विशेष महत्व आहे गुढीपाडवा बैलपोळा नागपंचमी अशा अनेक सणांना घरोघरी पुरणपोळी तयार केली जाते आणि देवाला तिचा नैवेद्य अर्पण केला जातो ही पुरणपोळी तयार करण्यासाठी गव्हाची कणीक हरभऱ्याची डाळ गूळ इत्यादींचा वापर केला जातं हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊन त्यातील पाणी काढून त्यात गूळ घालून ती परतून घेतली जाते आणि तिचे पुरण वाटले जाते हे पुरण गव्हाच्या कणकेत घालून त्यापासून पोळ्या बनवल्या जातात ही पुरणपोळी एका विशिष्ट प्रकारच्या आमटीबरोबर आणि गुळवणीबरोबर खाल्ली जाते त्या आमटीला कटाची आमटी असे म्हणतात